पट गृहातील पडदा पांढरा असण्याचे कारण असे की काही वस्तू पांढऱ्या चित्रामध्ये दाखवणाऱ्या तर काही वस्तू वेगवेगळ्या रंगाच्या असतात सूर्यप्रकाश त्या वस्तूवर पडल्यास सूर्यप्रकाशातील सात रंगापैकी एक रंग वस्तूपासून परावर्तित होते म्हणून चित्रपटगृहातील पडदा हा नेहमी पांढराच असतो